मी केळजर या गावाला राहते माझ्या गावाचे जुने नाव एकचक्रीनगर असे होते सेलु तालुक्यात आणि वर्धा जिल्ह्यात हे गाव वसलेलं आहे भरपूर लोकांना या गावाबद्दल माहितीच नाही आमच्या गावाचा जुना इतिहास असा की आमच्या गावामध्ये काही बकासूर आले होते आणि त्यांचा वध भीमा यांनी केला आमच्या गावामध्ये अशा खूप साऱ्या घटना घडलेल्या आहे सिद्धिविनायक हे आमच्या गावातलं एक प्रसिद्ध असं ठिकाण आहे तिथे खूप लोकं बाहेर गावावरून येतात आणि तिथे म्हणजे असंच लोकांची अशी इच्छा राहते की एक एकदा आपण त्या ठिकाणी दर्शन पण घेतले पाहिजे आणि तिथे एक असे खूप मोठं कुंड आहे गणेश कुंड ते पण खूप बघण्यासारखं आहे ते खूप खोल असं कुंड आहे आणि खूप छान अशी ती जागा आहे बुद्ध विहार पण ऐक आहे तिथे खूप मोठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आहे त्या ठिकाणी गेलं की आपल्याला म्हणजे खूप छान असा आनंद मिळतो आणि ते ठिकाण पण खूप छान आहे आमच्या गावामध्ये अशा खूप साऱ्या जागा आहेत जे बघण्यासारखे आहे पन भरपूर लोकांना आमच्या गावाबद्दल काही माहिती आहेच नाही